धावण्याच्या व्यायामाचे खूप सारे फायदे आहेत शारीरिक आहेत मानसिक आहेत धावण्यामुळे काय होतं आहे की च शरीरातली जी काही चरबी आहे ती कमी होते परत धावण्यामुळे शरीरात शरीर एकदम फिट राहते आणि स्नायू बळकट होतात त्याच्यामुळे धावण्यामुळे परत शरीरातले जो घाम आहे तो बाहेर येतो रक्तप्रवाह एकदम सुरळीत चालतो परत कुठं काही ब्लॉकेज असेल तर ते धावण्यामुळे हे कमी होऊ शकतात परत शरीर ह धावण्यामुळे हे एकदम उत्साही राहते दिवसभर कामात मन लागतं आपलं धावण्यामुळे परत शा शा धावण्यामुळे फुफ्फुस सुदृढ राहतात धावण्यामुळे मनात मन शांत राहते धावण्यामुळे एक चांगल्या प्रकारे झोप लागते झोप चांगली लागली तर आपल्याला दिवसभरात जो काय कामात कामात मन लागते आपले होणारे काम हे सुरळीत होतात